आणि आमच्याकडे टी व्ही आहे ते टी व्हीवर पाहतो ते न्यूज इंडस्ट्रीज म्हणजे त्याचा सह्याद्री झी चोवीस तास लोकशाही आणि आजतक एवढे इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये कसा आहे व्यक्तिगत काय कशी कधी चांगल्या बातम्या असतात कधी वाईटही असतात कधी हळाई असते कधी काही काही खोट्याही असते त्याच्यामध्ये आम्ही जे चांगलं आहे ते खरं आहे ते पाहतो आणि घेतो